सगळ्यात पहिले कोणी कोणाला सल्ला द्यायचा असेल पोहोण्यासाठी स्विमिंगसाठी पोहोण्यासाठी त्यांनी त्याचा श्वासावर नियंत्रण असणं अत्यंत आवश्यक आहे सहजच म्हणजे पोहोणं शिकणं इतकंही सोपं नव्हे तर सगळ्यात पहिले श्वासावर आपलं नियंत्रण असणं आवश्यक आहे सगळ्यात पहिले त्यांना सांगताना सल्ला म्हणून नाही तर स्वतःच्या बचावासाठी कधी आपण कुठे पडलो तर आपल्याला स्वतःला आपलं स्वतःचं संरक्षण करायसाठी यायलाच पाहिजे पोहोणं यायलाच पाहिजे कोणीतरी मागून ढकललं तर स बेसिक स्टेप म्हणून आपला हात हलवणं आणि पाय हलवणे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आपल्या हात आणि पायाच्या फ्लोमुळे म्हणजे समोर पाय म्हणजे कसं पाण्याला समोर ढकलायचं आणि आपण पुढे जायचं त्याने आपण स्विम करू शकतो आणि पाण्यावर जास्त वेळ तरंगू शकतो टिकू शकतो तेच एक प्रकारचं पोहोणंच झालं हळूहळू त्याला प्रॅक्टिस करून आपण त्याची स्पीड वाढवू शकतो मग हळूहळू स्विम आपण करायलाच लागतो आणि महत्त्वाची गोष्ट स्विमिंग टायर म्हणजे स्टार्टींगला आता होतच नाही आहे तो माणूस हातपाय हलवू नाही शकत आहे स्टार्टींग तर बेसिक तर आपण हे शिकू नाही शकत ना तर एअर टाईटनरच्या थ्रू आपण करू शकतो स्विमिंग त्याला असं गळ्यामध्ये टाकायचं आणि मग त्यांनी स्विमिंग करायची त्याच्या थ्रू म्हणजे आपण खाली पाण्याच्या आतमध्ये डुबू शकणार नाही त्याच्यासाठी एअर टाईटर हे सगळं ॲवेलेबल आहे स्टार्टींगला स्विमिंगचे क्लासेस वगैरे लावून पण हेच बेसिक गोष्ट आहे जर स्वतः सेल्फ पण करायचं असेल तर मी हाच सल्ला देईल पुढच्या माणसाला